लोकांच्या जीवनात खेळाचे खूप महत्त्व आहे खेळाचे जीवनात सकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि हे आपल्या एकूण गुणवत्तेवर संपूर्णतः असर करू शकते एक शारीरिक आरोग्य आणि कसरत खेळाचे खेळणे शारीरिक आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहे खेळताना अधिकांश शारीरिक श्रम असतो आणि ह्याच्या नियमित प्रयोग शारीरिक क्षमतेचा विकास करतो दोन मनोवैज्ञानिक लाभ खेळ मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे खेळात लोकांना समस्यांचा सामना करण्याची क्षमता संघर्ष आणि सहज शीलता सापडते ह्यामुळे त्यांच्या स्वास्थ्यातील आणि जीवनातील निर्णया तील स्थिरता होते तीन सामाजिक संमंध खेळ णं सामाजिक संबंधांची वाढ देते संघर्षात असलेल्या स्थितीत लोकांना संघर्षात असण्याची अनुभवायला मिळते आणि त्यामुळे त्यांच्या संबंधामध्ये विश्वास आणि समानता वाढते चार संतोष आणि आनंद खेळणं संतोष आणि आनंदाचं विस्तार करतं खेळाच्या तत्त्वांची अनुसरण करून लोकांना आनंद मिळतो आणि ह्यामुळे त्यांच्या जीवनातील उत्साहामध्ये देखील खूप वाढ होते कौशल्य विकास खेळ णं कौशल्य विकसित करतं कौशल्यांचा विकास लोकांना स्वतंत्रतेची अनुभव देखील करून देऊ शकतो अशा प्रकारे लोकांच्या जीवनात एकूण गुणवत्तेवर खेळ हा अनेक सकारात्मक परिणाम करून देऊ शकतो